काळपरत्वे धर्म आणि प्रदेश असतात तिथे विकसित होण्यासाठी जी सुरवात झालेली आहे ती ज्ञानेश्वरापासून झालेली आहे ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेतून आपल्याला ज्ञानेश्वरी दिली आणि धर्माबद्दल आपल्याला प्रेरणा त्यातून मिळाली तसेच स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक प्रदेशात जाऊन आपला धर्म आपली भाषा विकसित केली काळपरत्वे धर्म बदलतो धर्म बदल प्रत्येक प्रदेशात धर्माची धर्माबद्दलची माहिती ते ते तत्त्ववेत्ते देत असतात त्या धर्माबद्दल प्रत्येक प्रदेशात विकसनशील होण्यासाठी प्रत्येकजण गटागटाने कार्यरत असतात आणि ती विकसनशीलता धर्मा धर्माबद्दल कालांतराने बदलत जाऊन आपल्यापर्यंत पोहोचते प्रत्येकाने यासाठी धर्म व प्रदेश इथपर इथपर्यंत सीमित न राहता ती कशी विकसित होईल ह्याकडे लक्ष द्यायला